राज्यातील जे राज्य सरकार आहे ते त्यांना निर्णय घेताना जनतेचा विचार करावा लागतो बाकीच्या गोष्टींचासुद्धा विचार करावा लागतो ते लोक त्यांना त्यांचा सल्ला घेतात की काय त्यांना प्रश काय त्यांना प्रश्नांना सामोरे जावं लागतं आहे काय अडचणी येत आहेत तर त्यांचा जनतेचा जे पण काय प्रॉब्लेम्स आहेत जे काय अडचणी आहेत त्यांचा विचार करून त्यांना पुढचं पाऊल उचलावं लागतं